शेतीमध्ये सोयाबीन उडीद मूंग तसेच त्यापैकी सोयाबीन तूर व इतर प पिकं घेतल्या जातात जमिनीच्या कोरडवाहू तसेच बागायती अशा पद्धती आहेत त्यावर म्हणजे जमिनीमध्ये तुम्ही वृक्ष लावू शकतात त्यामध्ये तुम्ही प्रगती करू शकता हळद उडीद असे बागायतसुद्धा काढू शकता तसेच गोबी असे अशा पद्धती भाजीपाले तुम्ही करू शकता त्यापैकी सोयाबीन तूर या जिल्ह्यामध्ये अत्यंत जास्त प्रमाणात काढून ती तुम्ही अति जास्त जास्तीत जास्त उत्पादन करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचे बी सुद्धा चांगल्याप्रकारे पद पद्धतीने जास्तीत जास्त हरभरा व गहू अशाप्रकारे जास्तीत जास्त पाणी देऊन व ती जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न काढू शकणे काढू शकतो त्यानंतर शेतीमध्ये अलग तुम्ही गाई म्हशी अशी सिंचन जी पद्धती आहे ती ते सिंचनामार्फत तुम्ही टमाटे तिथून इथं अशा पालेभाज्या करू शकता अशामुळे जमिनीला फार मोठा तुम्ही चारा करून त्याच्यापासून तुम्ही दुग्ध व्यवसाय करू शकता त्यामुळे तुम्ही गॉटफॉरम अशा पद्धतीने तुम्ही पण परंतु त्याच्यामध्ये तुम्ही शेतीला सोयाबीन तूर तसेच मका अशा पद्धतची जास्तीत जास्त त्यातमध्ये तुम्ही उत्पादन काढूनसनी प्रगती करू शकता